मी क्रिकेट खेळत असतो आणि मला क्रिकेटमध्ये रनिंगची खूप गरज पडत असते म्हणून मी रनिंग करत असते आणि मला पोलीस भर्ती पण घ्यायची होती आणि पोलीस भर्तीमध्ये पण रन रनिंग ही असते म्हणून मला रनिंगची खूप गरज पडत असते जसे रनिंगमध्ये कबड्डी पण मी खेळत असते कबड्डी पण म मध्ये मला रनिंगची खूप गरज पडत असते खोखोमध्ये पण रनिंगची खूप गरज पडत असते फुटबॉल मध्ये पण रनिंगची खूप गरज पडत असते